हो मॅडम टॅक्सी ड्रायवर बोलत आहे नं मी अहो टेंपल व्हिजिट करायचं होतं कोठचं टेम्पल विजिट करायचं होतं मॅडम नागपूरमधे खूप सारे टेम्पल आहेत मॅडम एक कोराडी आहे आणखी आपले गणेश टेकडी रामधाम त्याच्यामधे रामधाम येतो आपलंही तर मॅडम तुम्ही तुमच्या लोकेशन कुठच्या राहणार हो लष्करी बागपासून तुम्हाला घेऊन जायचं आहे कोठे कोराडी टेंपल जायचं आहे मॅडम ठीक आहे ना मॅडम किती लोक आहा तुम्ही चार मेंबर मॅडम कोराडी टेम्पलचा किंमत सांगू तुम्हाला चार लोकाचे कोराडी टेम्पल जायला मॅडम पाचशे रुपये लागतील मॅडम जायचे जायचे जाणं येणं दोन्ही करूजा तुम्ही तर तुम्हाला आठशे रुपयामधे होऊन जाणार मॅडम जाणं येणं मॅडम तुम्हाला सातशे रुपयामधे कोण देणार जाणं येणं काउनकी खूप लांब आहे ना पंचीस ते गणेश टेकडीचे तिथून मग तुम्हाला घर घ तुमच्या घरापाशी ड्रॉप क करणार तर तिथून जवळच आहे गणेश टेकडी तिथून तुम्हाला नजदीकच आहे तुम्ही दोन्ही जागेचे तुम्ही टोटल हजार रुपये देउन द्या मॅडम हो येऊन जाणार ना मॅडम मी बराबर तुम्ही येऊन जाणार ना मॅडम तुम्ही ज्या टाईमाला म्हणलं त्या टाईमाला येऊन जाणार मॅडम लोउ लोकेशन सांगून द्याजा मला ॲड्रेस कोठे आहे तुमचं राहणं लष्करी बागमधे कॅशबी देऊ शकता मॅडम ऑनलाईबी करू शकता हो ठीक आहे ना मॅडम ठरल्या वेळेस ओ के मॅडम